हॅलो हां बोला नमस्कार हो हो बोला ओके हां तुमचं बजेट मला कळू शकेल का म्हणजे कशी रूम हवी आहे तुम्हाला वररूम किचन हवं आहे का टू बी एच के हवं म्हणजे चाळीमध्ये हवी मध्ये हवी आहे तुम्ही सांगू शकता का ओके ओके ओके आणि तुम्ही आता सध्या राहायला कुठे ओके ठीक आहे तुम्ही मग कधी विजिट करू शकता आहे आमच्याकडे वनरूम किचन तर तुम्ही बघायला कधी येऊ शकता हो चालेल ना ओके ओके त्याच्यामध्ये तुम्हाला ओके ओके तर त्याच्यामध्ये तुम्हाला जी वन आर के जी आहे तिचं तुम्हाला तीस हजार डिपॉझिट लागेल ठीक आहे हां आणि सात हजार भाडं आहे त्याचं हां पाण्याची सोय तुम्हाला चोवीस तास आहे तिथे घरातच नळ आहे बाहेर पण एक नळ आहे जे तुम्ही जर एमर्जन्सीला लागलं तर तिथलं वापरू शकता पाणी लाईट बिल वगैरे तुमचं ते हां ते तुम्हाला पे करावे लागणार पाणी बिल वगैरे ते आमच्याकडनं होईल फक्त लाईट बिलाचं तुम्हाला पे करायचं आहे ठीक आहे हां हां संडास बाथरूम आतमध्येच आहे तुम्हाला हो चाळीमध्येच आहे संडास बाथरूम आतमध्ये हो

लायटीचं म्हणजे जसं लोड शेडिंगचं असेल ते मी त्याच्याबद्दल नाही सांगू शकत पण लाईट असते कंटिन्यू ओके नाही मॅम नाही तेवढे निश्चिंत होऊन तुम्ही येऊ शकता ठीक आहे एकदा तुम्ही येऊन बघा तुम्हाला कसं वाटतं आहे तसे आपल्याकडे भरपूर रूम आहेत तर तुम्हाला मी दाखवू शकते ओके जर डिपॉ तीस हजार आहे तुम्ही आधी रूम बघून घ्या तशीच एक दुसरी एक रूम आहे पण ती वरती माळ्यावर आहे म्हणजे सेकेंड आहे म्हणजे वरखाली रूम असतात ना त्याच्यामध्ये वरचं डिपॉजिट जे आहे ना ते पंचवीस हजार डिपॉजिट आहे आणि भाडं सहा हजार आहे हां तशी पण एक रूम आहे आमच्याकडे हां तर तुम्ही ती बघू शकता हां म्हणजे बाहेरूनच माळा आहे एक रूम खाली आणि एक रूम वरती आहे तर खालची रूम विकलेलीच आहे ऑलरेडी प वरची जी रूम आहे ती वन आर केसारखीच आहे म्हणजे ओपन आहे पूर्ण ओके ओके धन्यवाद ओके तुम्हाला मी ॲड्रेस वॉट्सअप करते